जर तुम्ही असा प्रश्न विचारत आहे की तुम्हाला अभिमान वाटतो का तर मला मराठी असण्याचा अभिमान वाटतो मी या मराठी मातृ मराठी ही माझी मातृभाषा आहे मराठी ही बा भाषा मी जेव्हा शिकलो तेव्हा शिकलो होतो जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो आणि महाराष्ट्रातील जेवढे पण मुलं आहेत किंवा जेवढे पण लोकं राहतात ते सर्व मराठी शिकले त्यांच्या आईच्या पोटातूनच शिकले जेव्हा ते आईच्या पोटातून जन्माला येतात ते बोलायला सुरुवात होते तेव्हा त्यांच्या तोंडातून एकच शब्द येतो आई आणि हा पहिला आई शब्द हा हा मराठी शब्द आहे आणि असे खूप सारे मराठी शब्द आहेत जसे मला आवडणारे मराठी शब्द म्हटले तर समानार्थी आणि विरुद्धार्थी ज्यांचे जे समानार्थी शब्द जे असतात ना त्या समानार्थी शब्दामध्ये वेगळेच असे त्यांचे अर्थ लागतात आणि एकासारखे आता जसं आपण बोलले डोळे डोळ्यांचा अर्थ अर्थ हा समानार्थीमध्ये नयन होतो अशी असं म्हणजे असे त्यांचे अर्थ होतात असे असे असे त्यांचे अर्थ होतात आणि आणि म्हणजे जर अभिमान वाटायचा असेल तर अभिमान मला वाटणारच कारण की शिवाजी महाराजांनी या मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं होतं जर सं संस्कृतमधून आलेली ही मराठी भाषा आहे तरी असली तरी त्या शिवाजी महाराजांनी या मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं आणि आतापर्यंत आ आतापर्यंत आपण या मराठी भाषेला टिकवून ठेवली आहे याच गोष्टीचा मला अभिमान आहे